चे इकडे जुन्या वस्त्रांचे खूप काही बनवता येते पायपुसणे गोधडी चटई अंथरूणे खूप काही बनवता येते खोळा वगैरे आणि आणि माती म म मुळे पण बनवता येते काळ्या मातीमुळे बैल वगैरे पण त्या बोळके मटके खूप काय शेप चुली वगेरे बनवतात खूप असे करतात शिल्पकारमध्ये पण खूप कला करतात पेन्टिंग वगैरे शिलं चित्र काढणे आणि घरावर याच्यावर खूप मंदिरांवर खूप म सजावट करतात आहे आणि खूप असे बनवून ते काय वेश्टेज करत नाही आणि पोछा वगैरे सर्व खूप असे बनवून त्यांना हे करतात चित्रकलामध्ये पण तसेच करतात चित्र काढणे रंगवणे आणि असे हे करत राहतात पेन्टिंग पण तसेच राहते पेन्टिंगमध्ये पण खूप काही असे चांगले बनवतात कलर वगैरे देऊन खूप छान राहतात असे बनवून त्यांना हे करतात